तर मला या ठिकाणी म्हणायचं आहे आज चिंताग्रस्त ज्या ठिकाणी अनेक घराघरामध्ये अशांती दुःख दारिद्र्य रोगराई मी पाहातो आहे तर अशांना मी सांगू इच्छितो की मी जे आनंद घेतो आहे आता सध्या ह्या ज्ञानाच्यामुळं मला एक अतिंद्रिय सुख मिळत आहे म्हणून यावर मी एक कविता लिहिलेली आहे गीत लिहिलेलं आहे ते गीत मी या ठिकाणी प्रस्तुत करतो ते मला एक आवर्जून सांगायचं आहे त्या गीताद्वारे प्रत्येकानाच सोडून द्या सारी चिंता निर्भय व्हा तुम्ही आता साक्षीद्रष्टा होई तो मी यातच तुमची महानता कारण देहाचा तो मोह आणि आप्तांची माया हीच भरविती भीतीचे रे भूत मनी माया म्हणून मायामोह त्यागूनिया अलिप्त राही तू आता साक्षीद्रष्टा होई तू यातच तुझी महानता होणारे ते होतच असते टाळू शके ना कोणी समदृष्टीने सर्व बघावे लाभ घडो वा आणि कर्ता हर्ता तो करविता सकळ जीवांचा त्राता साक्षीद्रष्टा होई तो यातच तुझी महानता आणि मिटतील साऱ्या चिंता तुझी आत्मबळाच्याद्वारे पवित्रतेचे पालनकरिता सुटतील सवाल सारे आज अपवित्रतेमुळं आज दुर्गती झालेली आहे अशांत दु खी रोगी कारण अपवित्रता ही गंदगी गंदगी को देखती है और प्युरिटी प्युरिटी को देखती है पवित्रता पवित्रता को खिंचती है इसलिए पवित्रता का सागर परमात्मा शिवभोलानात जिवाचा रक्षक तो शिव या ठिकाणी म्हणतो आहे मुळात नसतो वाईट माणूस वाईट असते काम तुझ्याच हाती आहे माणसा रावण होणे वा श्रीराम बघा पापी जळतो मनात निशिदिनी जनातही बदनाम आज माझंच उदाहरण मी आज ज्यामुळे ज्याचा पाप्याचा पापी होतो आहे गांजा ओडत होतो आहे दारू पीत होतो आहे चोऱ्या करत होतो आहे लबाड बोलत होते खाऊ नये ते खात होतो आहे आणि मला ईश्वरांनी वेचून मला आज भोग्याला योगी बनवलेलं आहे माझा खरोखरंच मी त्या ईश्वराचे उपकार त्या भगवंतचे त्या शिवाचे खरोखरंच माझ्यावर जन्मोजन्मी मी उपकार फेडू शकत नाही म्हणून आतिंद्रिय सुखाचा आनंद घ्यायचा जर असेल तर हे अध्यात्म राजयोगाच्याद्वारे मी हे सगळ्यांना सांगू शकतो काय म्हणून थोडा वेळसुद्धा वाया न घालता आपला समय श्वास आणि संकल्प राजयोगामध्ये शिक्षणाच्याद्वारे आपण घेऊन अतिंद्रिय सुखं घेऊन इतरांना सांगावं हेच मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे धन्यवाद